तसे माझे दोन सर्वोत्तम रंगकाम आहेत आत्तापर्यंत आणि ते मी पहिल्या प्रयत्न केला होता कॅनव्हासवर काढायचा ते माझे पहिले प्रयत्न होते कॅनव्हासवरचे तसे दोन आहेत पहिले एक आहे राधा कृष्णाची आणि दुसरी जी आहे ती एक बाई आहे आणि हे म्हणजे एकदम जुन्या काळात जशा पेंटिंग काढायचे ते बाईची स्पेशली जुन्या काळात जशी पेंटिंग काढायचे तशी ती बाईची पेंटिंग आहे तर ती काढायला मला जवळपास तीन आठवडे लागले तीन आठवड्यात जेवढे रंग होते तेवढे सगळे मी वापरले त्यानंतर एक महिन्यानंतर जेव्हा मला गोल्डन कलरचा रंग पाहिजे होता सोनेरी रंग पाहिजे होता त्यानंतर ते सोने रंग रंग आला आणि मग मी तिचे दागिने वगैरे काढले तर असं पूर्ण जर कालावधी पाहिला तर सलग तर तीनच तीनच आठवडे म्हणता येईल पण पूर्ण ज कालावधी पाहिला तर त्याला मला एक महिना लागला त्या पूर्ण पेंटिंग काढायला दुसरी राधाकृष्णाची जी पेंटिंग आहे चित्र आहे तेसुद्धा करायला मला जवळजवळ दोन ते तीन आठवडे लागले पण ते सलग झालं त्याला मला मध्ये वाट पहावी लागली नाही आणि त्याला काढण्यासाठी त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी पेंट पेंट ब्रश वेगळे आणावे लागले ते साधे पेंट ब्रश त्याच्यावर चालत नव्हते परत कॅनव्हासवर रंग पर बरोबर हो बसत नव्हते तर त्याच्यासाठी पण भरपूर वेळ लागू लागला त्यामुळे या सगळ्या गोष्टी चा वेळ कालावधी जास्त लागला आणि का त्या जास्त महत्त्वाच्या आहेत कारण त्या खूप सुंदर निघाल्या लास्टला त्यामुळे ते जास्त मला आवडतात